आमच्या शाळेत लहानंपणापासून आम्ही वाचनालय आहेत आम्ही तिथे वाचनालयात जात होतो बसून पुस्तकं नवीन नवीन पुस्तकं वाचत होते त्याच्यापैकी मी कुसुमाग्रज बहिनाबाई चौधरी यांचे पुस्तकं वाचल्या आहेत कुसुमाग्रजांच्या पुस्तकामध्ये जीवनलहरी हे एक आहे तसेच किनारा विशाखा छंदमय मराठीमाती मुक्तायन अशाप्रकारे नवीननवीन प्रकारची पुस्तकं मी वाचले आहेत कुसुमाग्रज बहिणाबाई चौधरींच्या कविता आहेत त्या पण छान छान आहेत त्या पण वाचल्या आहेत त्याच्यातली मला जीवनलहरी विषय फार पुस्तके आव आवडली आहे ते त्याच्यात खूप छान छान माहिती सांगितली आहे त्याच्यात ते जीवनलहरी विषयी अशाप्रकारे सांगितले आहे की त्याच्यात आपण कशा प्रकारे कं करायचे कशा प्रकारे राहायचं कसे जीवन आपल्या लहरीप्रमाणे लहरासारखे वाट्यासारखे आनंदी प्रमाणे जगायचं त्याच्यामुळे आपल्याला त्यात भरपूर प्रमाणे आनंद मिळेल किनारामधे किनारा म्हणजे विशाखा या अशा काही भरपूर पुस्तकं आहेत त्यांची त्या मी वाचल्या आणि त्या मला फार आवडल्या आहेत